स्वयंपाक मी कधी केव्हा चालू केला हे मला नक्की आठवत नाही परंतु मी घरात सामान आणत होती त्यामुळे मला काही गोष्टी जेवणासाठी लागतात त्याचा अंदा अंदाज होता आईला कापून वगैरे द्यायची पण ॲक्चुअल जेव्हा स्वयंपाक करायची वेळ आली तेव्हा आम्ही एकदा पिकनिकला लोणावळ्याला गेलो होतो आणि असं ठरवलं गेलं की सकाळचं जेवण आपण बाहेर जेवायचं रात्री कुठे बाहेर न जाता आपण घरीच जेवण करायचं त्यासाठी आम्ही सगळं तांदूड डाळ तेल पीठ मीठ वगैरे घेऊन गेलो होतो जे काही आवश्यक लागेल असं त्यामुळे आम्ही तर कुकर चढवला गेस्ट हाऊसमध्ये हॉटेलची भांडी होती कुकर चढवला पण पीठ मळायला मी घेतलं तेव्हा पीठ काही वेळेला नर पहिल्यांदा नरम झालं नरम झालं म्हणून पूर्ण पीठ घातलं आणि कडक केलं नंतर गोलाकार चपाती लाटली त्याचा गोलाकार आकार येतच नव्हता गोल करण्यासाठी ताटलीने त्याच्यावर छाप मारले आनि पुरीसारखं करून घेतले आणि चपात्या तळल्या काय चपात्या तळण्याऐवजी भाजायचा विचार केला पुरी पुरीचा प्रकार झाला ना त्यामुळे आम्ही पुऱ्या तळण्याचा विचार केला पण म्हटलं नाही नाही आपल्याला चपातीच खायची आहे म्हणून चपातीच बनवली आणि चांगले होते काही करपल्या काही अशाच कच्च्या राहिल्या पण आनंद मिळाला आणि कुकरमधून डाळ काढून फोडणी दिली फोडणीमध्ये एक मीठ तिखट टाकले फोडणीत टाकले पण प्रमाणाचा थोडा गोंधळ होत होता जेवण करू शकलो याचं एक अत्यंत समाधान होणे होतं आणि आजही आम्ही ते स्वयंपाक केला याच्या आठवण करून नेहमी हसत असतो की बरं आहे बरं झालं की खूप चांगलं झालं आपण जेव जेवण असं व्यवस्थित करू शकतो थोड्या प्रयत्नाने असं समाधान मिळालं